खरं तर एक आपल्याला जर लिखाणाची आवड असेल तर आपण बरंच काही लिहू शकतो बरंच काही आपल्याला लिहिण्याची श् हे असते काय म्हणायचं त्याला आपण इच्छा असते खूप काही लिहित असतो कोण कविता करतो कोण नुसते लेख लिहितो तसंच मला पण काही कविता करायची आवड आहे काही लिखाण करण्याची आवड आहे लेखन करत असते पण काही वेळेला असं वाटतं की काही विषय असे आहेत की ते खरंच आपण लिहिले पाहिजेत पण त्यामागे एक थोडीशी भीती पण वाटते असे विषय म्हणजे राजकारण किंवा समाजातील काही अशा अत्याचाराविरोधाच्या काही गोष्टी आहेत किंवा त्या आपण सत्य मांडाव्या असं वाटतं पण एक मनात कुठंतरी अशी शंका वाटते की की बाबा जर आपण ह्या गोष्टी खरंच सत्य म्हणून लिहिल्या सत्य घटनेवर आधारित म्हणून लिहिल्या राजकारणाच्या किंवा समाजातील महिलांवर होणाऱ्या आत्या अत्याचाराच्या ह्या गोष्टी जर आपण खरंच आपल्या पुस्तकाद्वारे लिहिल्या किंवा इतरत्र वर्तमानपत्रामध्ये वगैरे लिहून प्रकाशित केल्या तर असं वाटतं की त्या मागे जर समजा नंतर आपण त्या गोष्टी लिहून प्रसारित केल्या तर आपल्याला कोणी काही जाब विचारला तर आपण तेवढे सक्षम आहोत का असं वाटतं त्यामुळं असं मला काही वेळेला वाटतं की आपल्या भारतात तसं काय अडचण येणार नाही कोणत्याही विषयावर लिहिलं गेलं तर पण हे जे काही असे काही विषय आहेत की राजकारण असेल किंवा स्त्रियांवर होणारे अत्याचाराचे वगैरे ते जर सत्य जे आहे ते खरंच लिहिलं आणि त्यावर जर आक्षेप घेतला तर ते बाबा कितपत साध्य होईल किंवा ज्यांच्यावर ही घटना घडलेली आहे त्या व्यक्तीला काय वाटल मग हे असं काहीतरी थोडंसं मनात शंका वाटती त्यामुळं असं वाटतं की हे लिखाण करावं की न करावं त्यामुळं ती एक थोडीशी इच्छा मला वाटतं बाजूला ठेवावी का पूर्ण करावी असा एक मनामध्ये संभ्रम तयार झालेला आहे आणि आपल्या भारतामध्ये जर तसं म्हणायला गेलं तर हे अशे संवेदनशील विषय हेच आहेत असं जरा मला वाटतं